माझ्या आवडत्या लेखिका या सुधा मूर्ती आहेत कारण त्या एक स्त्री असून अतिशय दर्जेदारपणे त्यांनी लिखाण केलेल्याचं आपल्याला आढळतं त्यांची अनेक पुस्तके आहेत त्यापैकी एक आहे वाईज अँड अदरवाईज आहे नंतर गोष्टी माणसांच्या आहे कल्पवृक्षाची कन्या अस्तित्व सामान्यातले असामान्य हे पुस्तक असेल किंवा परीघ पुस्तक असेल नंतर सांगायचं झालं तर डॉलर बहू म्हणून पुस्तक आहे तसेच आणखी म्हणजे त्यांच्यात हरवलेल्या गोष्टींचे रहस्य अशी काही वेगवेगळी नाव आहेत तसेच अजून एक आठवतं ते म्हणजे बकुळा आहे अशी वेगवेगळी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत आणि कारण का माहीत आहे का त्यांच्या पुस्तकांमध्ये एक जिवंतपणा त्यांनी जिवंतपणा आणि वास्तविकता त्यांनी आपल्याला त्यांच्या पुस्तकातून सांगितलेली आहे आणि त्यांच्याबद्दल जर एक व्यक्ती म्हणून जर सांगायचं झालं तर त्या कर्नाटकातल्या अगदी म्हणजे सर्व पहिल्या त्या स्त्री अभियंता आणि विख्यात सामाजिक कार्यकर्त्या सुद्धा आहेत एवढं असून सुद्धा त्या एक कुशल लेखिका आहेत ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यांना वेगवेगळे पुरस्कार देखील मिळालेले आहेत आपल्या भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री पुरस्काराने सुद्धा सन्मानित के केलेलं आहे तसेच आणखी म्हणजे आपलं पर्सन ऑफ द इयर हा त्यांना बहुतेक दोन हजार अठरामध्ये हा बेंगलोरच्या कंपनीनेच त्यांना पुरस्कार दिलेला आहे त्यामुळे सुधा मूर्ती ह्या आपल्याला बरंच काही शिकवून जातात त्यांच्या पुस्तकातून त्यांची वास्तविकता आपल्याला पाहायला मिळते आणि त्या स्वतः कशा सामाजिक कार्य करतात त्यांनी आपल्याला जगासमोर उदाहरण दिले की आपण स्त्री जरी असलो तरी आपण बऱ्याचशा गोष्टी साध्य करू शकतो स्त्री आहे म्हणून पाठीमागं राहणं हे चुकीचं आहे हे सुधा मूर्तींच्या लेखनातून आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाकडं पाहून खरंच जाणवतं म्हणून त्या सुधा मूर्ती ह्या माझ्या आवडत्या लेखिका आहेत